हां हॅलो कशी आहेस मी पण चालू आहे मस्त चालू आहे तुझं अच्छा हो जाऊया की नक्की अच्छा ठीक ठीक आहे जाऊया की मग कधी जायचं आहे आपल्याला चालत आहे ठीक आहे मग नक्की काय घेणार आहेस तू एवढे वेगवेगळे प्रकार आहेत की क समजत नाही कोनफ्यूज होतं काय घ्यायचं काय नाही हां वेगवेगळे खूप वेगवेगळे टॉप्स वगैरे आल्या आहेत आता क्रॉप टॉप्स लाँग टॉप हां क्रॉप टॉप्स आहेत शॉर्ट्स आहेत जीन्स पण किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कसले लूज जीन्स

हो हो चालत आहे खूप म्हणजे खूप वेगवेगळे प्रकार आहेत त्यात गोल कुर्तीज लाँग कुर्तीज कट कुर्तीज खूप आहेत खूप वेगवेगळे प्रकार आहेत कुर्तीजमध्ये

हो खरं आता ट्रे साडी म्हणजे आता जास्त मॉडर्न मुली कोण श हे घालत नाहीत

हां आता म्हणजे साडी अस म्हणजे मॉडर्न मुली कोण साडी वगैरे जास्त घालत नाहीत फक्त ते टॉप क्रॉप टॉप जीन्स वगैरे असंच फक्त घालत असतात

हो वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरीज पण आता अवेलेबल आहेत

हो कुठं जायचं आहे मग शॉपिंगला मॉलमध्ये तर सगळे क्रॉप टॉप्स हे तेच जास्त असतात तिथं म्हणजे त्या आता मॉडर्न मुला मुलांच्या ह्याच्यावर बघितलं तर हो हो

चाल ओके हां हो हो चालत आहे बघते मग येते मी जाऊया आपण चल ठीक आहे ठेवू काय